मी पॅरामेडिकलची स्टुडंट आहे पॅरामेडिकलमध्ये एंडोस्कोपी लॅप्टोस्कोपी मी घेत आहे मी त्या पॅरामेडिकलमध्ये शिकत आहे पॅरामेडिकल मला प सहा दिवस जावे लागते मला रविवारी दिवशी सुट्टी राहते रविवार दिवशी मी घरचे काम करून घेते आणि आपला अभ्यास पण करते कामं करताना काही भांडे वगैरे घासताना टी व्ही लावते म्युझिकवर म्युझिक वगैरे मला क आवडते त्याच्यासोबत मी कामं करते सगळे कामं करून मी मग आपल्या अभ्यासाला बसते मला मला कामं वगैरे करायला आवडतात आणि मग सोबत अभ्यास पण करते मग डबल कॉलेज वगैरे सुरू झाल्यावर कॉलेजला जाते आणि मग नंतर येऊन डबल घरचे कामं वगैरे करून मग डबल अभ्यासाला बसते